भारतीय राजकारण खूप गुंतागुंतीचे आहे कारण त्यात विविध सामाजिक आर्थिक आणि संस्कृतिक घटकांचा समावेश आहे भारतातील लोकशाही हे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे कारण ती विविधते एकतेचा आदर करते आणि लोकांना त्यांचे प्रतिनिधी निवडण्याचे अधिकार देते मला भारताच्या लोकशाहीतील आवडणारी गोष्ट म्हणजे निवडणूक प्रक्रियेतील लोकांचा सहभाग आणि अभिव्यक्ती स्वतंत्र परंतु काही वेळा भ्रष्टाचार जातियवाद आणि पक्षीय राजकारण हे घटक लोकशाहीच्या शुद्धतील बाधा आणतात यामुळे लोकशाही प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण होत नाही आवडत्या राजकीय नेत्यांबद्दल बोलायचं झालं तर मला असे वाटते की प्रत्येक नेत्यांमध्ये काही चांगली गुण आहेत आणि काही सुधारण्याची गरजदेखील आहे त्यामुळे तरी पण त्यातून एकनाथ शिंदे हे माझे आवडते नेते आहेत ज्या पद्धतीने त्यांनी मधल्या काळात लाडकी बहीण योजना लाडक्या भाऊन यो योजना असे योजना आणलेले आहेत त्यामुळे खूप असे फायदा आपल्याला देखील झालेला आहे आणि जर मला कोणत्याही म्हणजे जर मला कोणत्याही राजकीय नेत्याला भेटण्याची संधी मिळाली तर मी त्यांना हे देखील विचारेन की आपल्या भारताचे भविष्यातील की सर्वात मोठे आव्हान कोणते आणि त्यासाठी आण कोणकोणत्या उपयोजना करणार आहात हे जाणून घेणे खू देखील खूप महत्त्वाचे आहे पुढे जाण्यास जाण्यासाठी त्यांची दृष्टी काय आहे आणि देशाच्या विकासासाठी त्यांना काय योजना आखल्या आहेत हे देखील जाणून घेतो आणि एकनाथ शिंदे यांनी पण यांनी आता क कॅम्पस थ्रू सिलेक्शन वाढवावे आणि जे योग्य तो विद्यार्थी वगैरे मेरीटनुसार त्यांना त्यांचं कॅम्पस वगैरे मिळावं यासाठी आता प्रयत्नतीन केली पाहिजेत आणि असे थोडे आणि पुन्हा सरकार त्यांचंच यावं आणि अशा चांगल्या योजना पुढे पण याव्यात हीच अपेक्षा करतो धन्यवाद